हॅलो काय करायलायसा हां हां

हं तेच की काय काय कुठं कुठं फिरायला जायचं म्हणायलीतीत सगळी कोल्हापुरात बघण्यासारखं काय काय आहे घरातले विचारायलतीत मग म्हणलं तुम्हाला आधी फोन लावून विचारूया काय काय कोल्हापुरात आहे मग ते हेच की आता महालक्ष्मी ज्योतिबा मंदिर एवढं मला माहीत आहे मग आणि तुम्हाला कुठलं माहीत आहे का हां हां ते ऐतिहासिक आहे तेच नव्हे ते हां हां हां चालतं आहे की हां होय आणि ज्योतिबा मंदिर कसं आहे हो ते म्हणजे जवळ आहे का लांब आहे जरा गाडी तीन ॲवेलेबल असते आहे ना हां मग चालतं आहे मग जाऊया की महालक्ष्मी मंदिराला महालक्ष्मी मंदिराला हो मी दहा बारा वर्षं झाली असेल गेलेलो बघा आणि त्यापासूनच जायला नाही म्हणजे फार इच्छा आहे हो जायची असतं आहे का चालतं आहे चालते पण मग नाव घाला माझं आम्ही येणारच आहे ह्या दरम्यान आता सगळी त्यावेळेस नाव घालून ठेवा पाठवते पाठवते चालतं आहे असू दे आता काय चालतं आहे आम्ही काय आता फिरायला एवढं चारपाच दिवस येणार आहे म्हणल्यावर एखादा दिवस जमवून जातं आहे सोडा ते काही प्रॉब्लेम नाही मग आणि कुठं रंकाळ्याचा तलाव तिन आणि जरा आम्ही म्हणत होतो हे घ्यायचं हो चटणी जरा विकत घ्यायची म्हणत होतो मग ते चटणी तेन तुम्ही कुठून मिळते आहे का हां मग चालतं आहे हं हंं हं हां हां

हां हां मग आणि आणि बघायसारखं काही आता कसं आहे या कळंब्याच्या रोडला तेन की नाही हॉटेल तेन चांगलं झाल्यात मग इकडं काही बघण्यासारखं आहे का बघायला चालतं आहे जाऊया आणि कुठं आणि मी काहीतरी बघितलेलं बघा मला काहीतरी असं ते नाव आता आठवेना काहीतरी त्याचं नाव आहे वो ना नरसोबाची वाडी मंदिर आहे नाही तिथं दत्ताचं हां करून जाऊया चालतं आहे म्हणजे तिथं ख खवा बासुंदी तिथली करून करून करून हां हां चालतं आहे की ते एक तो हा मोठा गणपती आहे तो तिथंच नव्हे तो हं हं हं हं हं चालतं आहे की हं हंं मग तेच म्हणालो होतो मी एवढं आहे तरी भरपूर बघण्यासारखं आहे सोडा कोल्हापुरात ऐतिहासिक ठिकाणं भरपूर आहे बघण्यासारखी आणि मंदिरं वगैरे पण फार छान आहेत सोडा मग तेच म्हणून म्हणलं सगळे जाऊन येऊया म्हणून म्हणलं आधी तुम्हाला फोन करूया तुम्हाला वेळ आहे नव्हे हां हां हां कुठं आहे हो ते कुठं भरलं आहे हं हं हं हं हं हं हं हं हं हं चालतं आहे चालतं आहे चालतं आहे चालतं आहे ठीक आहे हां हां चालतं आहे हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करतो घ्या तोवर तसं नियोजन लावा चालतं आहे ठेवू मग हं ठीक आहे हां